मला माझ्या संस्कृतीबद्दल राज्याच्या खूप अभिमान वाटतो आणि त्यातल्या त्यात सर्वात जास्त गर्व वाटतो ते म्हणजे राज्याची जी संस्कृती आहे त्यामधले असे घटक की जे सांगतात की एकी एकजूटपणा आणि मन निर्मळ असणं किती महत्त्वाचं आहे तर महाराष्ट्रामध्ये गणपती हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो गणेश उत्सव या गणेश उत्सवानिमित्त सगळे लोक समाजातले एकत्र येत असतात पाच दिवसाचा गणपतीचा उत्सव चालू असतो त्या उत्सवामध्ये सगळे एकमेकांशी भेटतात एकमेकांच्या घरी जातात एकमेकांच्या आरतीला जातात एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण होत असते आणि खूप चांगल्या पद्धतीने वेळ व्यतीत केला जातो आणि त्यातून चांगली संस्कृती आपली घडत असते